हो बोलतो आहे आपण

अच्छा

महाराष्ट्रामध्ये दोन हिल स्टेशन आहेत माथेरान आणि महाबळेश्वर खूप छान आहे ते फिरायलाही सोयिस्कर आहे एक बघा माझी पर डे दोन हजार फी आहे ठीक आहे ठीक आहे आपण बघू या आल्यावर तुम्ही किती किती दिवस फिरणार म्हणजे साधारण बघा माथेरान फिरायला तुम्हाला दोन दिवस लागतील आणि महाबळेश्वर फिरायला तीन दिवस असे टोटल पाच दिवस लागतील हो ठीक आहे तर मग तुम्ही पाच दिवस जर कन्फम येणार असाल तर मग आपण करू काही तरी ॲडजेस्टमेंट यामध्ये मे दहा तारीख का हो ठीक आहे मेची दहा तारीख आहे ॲवेलेबल आणि पुढे दहा तारखेपासून पुढे पाच दिवस ना म्हणजे टोटल ब दहा ते पंधरा तारखेपर्यंत बरोबर हो चालेल चालेल आहे ॲवेलेबल आणि तुम्ही कुठून येणार आहात अच्छा इंदोरवरून येणार आहात का ठीक आहे ठीक आहे तुम्ही इंदोरवरून येणार तर बघा दोन स्पॉट आहेत एकतर आपण पनवेलला भेटू शकतो किंवा मग डायरेक्ट मुंबईतच भेटू शकतो तुम्हाला काय जास्त सोप सोयीस्कर पडेल मुंबईत भेटणं सोयीस्कर पडेल चालेल आपण मुंबईमध्ये भेटूया बरं पण मला एक सांगा की तुम्ही येणार कसे आहात म्हणजे तुमची पर्सनल गाडी आहे की बाय ट्रेन येणार आहात कसं काय अच्छा मग गाडीमध्ये बरं किती माणसं आहात तुम्ही फिरायला येणारी अच्छा पाचजणं आहात त्यामध्ये मी एक इन्क्लुडेड बघा माझ्या हो हो ठीक आहे बघा आता यामध्ये हे दोन हजार फक्त माझी फी आहे यामध्ये आपण माथेरान महाबळेश्वर करताना मला माझं फूड आणि राहण्याची सोय ही तुम्हाला ॲवेलेबल करून द्यावी लागणार आहे त्याचे चार्जेस वेगळे म्हणजे तुमच्या याच्यात असतील माझ्या याच्यातून ना येणार नाही आहेत ठीक आहे हो ठीक आहे चालेल या दहा तारखेला ठीक आहे हो भेटूया भेटूया नक्की